अकोला जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात त्यामध्ये धार्मिक प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे सगळेच उत्सव साजरे करण्यात येतात त्यामध्ये आहे पहिला नवरात्री आहे नवरात्री ही देवीची आराधना केली जाते नऊ दिवस ही देवी बसवली जाते कोणी सार्वजनिक मिळून एक ठेवी बसवतो आणि कोणी आपापल्या घरी पर्सनली आपापली देवी बसवतात जी सार्वजनिक देवी असते तिथे सर्व भेटतात आरती करतात नऊ दिवस नवरात्रीचे उपास पकडतात आणि गरबा खेळतात टिपऱ्या घेऊन लेडीज वगैरे आता जेन्ट्स पण गरबा खेळायला लागलेले आहेत मोठेमोठे सांस्कृतिक गरबाचे कार्यक्रम पण होतात नवरात्रीमध्ये नऊ दिवस तो प्रोग्राम चालतो गरबा खेळण्याचा त्यामध्ये फस्ट प्राईज मग मिळते की या ग्रुपने किंवा या व्यक्तीने नऊ दिवस हा गरबा व्यवस्थित खेळला मग त्या व्यक्तीला लास्टमध्ये गिफ्टपन मिळते अशी नवरात्री ही आनंद घेऊन येतो आणि नऊ दिवस सगळ्यांना नऊ रंग देऊन जाते अशी ही नवरात्री आहे ख्रिसमस हा सणपण अकोल्या जिल्ह्यामध्ये साजरा करतात त्या दिवशी चर्च पूर्ण सजवल्या जाते चर्चमध्ये सर्व ख्रिश्चन जे बंधू बांधव आहेत ते येतात आणि तिथे येऊन प्रभू येशूची आराधना करतात त्यांची गाणी गातात प्रभू येशूला जे हवं ते मागतात आणि प्रभूचे गुण गातात आणि नंतर सगळं कार्यक्रम झाल्यावर जेवणाचा कार्यक्रम ठेवतात त्यामध्ये विविध पदार्थ असतात कधी बिर्याणी असते चिकन बिर्याणी म्हणजे नॉनव्हेजचे पदार्थ दास्त असतात क्रिसमसमध्ये जेव्हा चर्चमध्ये प्रोग्रॅम होतात तेव्हा ख्रिसमस ही अकोला जिल्ह्यात तर आहेस पण भारतातही आहे पण भारताच्या बाहेर पण बऱ्या बऱ्यास वेळेस आपण हे ऐकतो की भारताच्या बाहेर हा धर्म जास्त पसरलेला आहे त्यामुळे भारताच्या बाहेर पण ख्रिसमस हा सण पूर्ण लोक साजरा करतात आणि होळी हा सण सर्व लोक मिळून साजरा करतात होळीमध्ये लोक एकमेकांना कलर लावतात एकमेकांना अंगावर पाणी टाकतात दूध पितात भांगेचं दूध पितात मस्त्या करतात होलिका दहन होते होळी पेटवतात पूजा होते पुरणपोळी करतात आणि हा दिवस दिवसभर तीनवेळा करतात